हा बोला मॅडम मला सेवेंटी फाइव आले होते

मला कॉमर्स घ्यायचं होतं मॅडम

अच्छा अच्छा हो का बी बी बी ए वगैरे केलं तर एमबे क म्हणजे त्याच्यामध्ये

हो का हो क मी एस सी कोट्यातूनच आहे नाही मला आता कॉलरशिप तर पाहिजेच आहे गरजेचं आहे कॉलरशिपची त जिथे असं चांगलं म्हणजे कॉलरशिप वगैरे मिळत आहे तर तिथे ॲडमिशन तर कर करीलच आणि चांगलं कॉलेज कुठलं आहे मॅडम अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो का नाही नागपूरमधूनच करायचं आहे मॅडम कारण मी बाहेर तर नाही जाऊ शकत हो आंबेडकर मला माझी पण इच्छा आहे आंबेडकर कॉलेज छान आहे आणि एकदम बेस्ट आहे आता नागपूरमध्ये असं म्हणून माझी पण इच्छा आहे की आंबेडकर कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायची म्हणून हो अच्छा हो का मॅडम तर या या ॲडमिशनला वगैरे पैसे लागेल का मॅडम अच्छा हो आपल्याला तसे सवलत पण असतात ना कमी पैसे लागतात ना अच्छा अच्छा

अच्छा अच्छा हो ना ठीक आहे ना मॅडम तर माझी ॲडमिशन करून घ्याल आंबेडकरमध्ये ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना मॅडम ठीक आहे धन्यवाद मॅडम हो हो ठीक आहे